पुणे जिल्ह्यामध्ये मुबलक पाणी वीज रस्ते असल्यामुळे खूप उद्योग वाढीस लागले आहेत यामध्ये आय टी औषध निर्मिती आणि ऑटोमाइलबायल कंपन्या आहेत कॉमर्स सेवाक्षेत्रामधील काही कंपन्या आहेत वाढलेला ट्राफिक स्थानिक राजकारण कामगार तुटवडा आणि भ्रष्टाचार ह्या मुख्य समस्या आहेत